प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या लोकांचे अनुभव वगैरे यानुसार त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार लोक फॉलो करून त्यांत्यां त्यांनी त्यांनी त्या त्या धर्मानुसार त्यांना त्याचे अनुभव आले आणि त्याप्रकारे त्यांच्यात बदल झाले विकसित झाले तसंच वेगवेगळ्या परकीय लोकांचं आक्रमण वगैरे झालं उदाहरणार्थ यवन किंवा इंग्रज लोक वगैरे मग त्यांच्या त्यांचाही प्रभाव प्रत्येक बऱ्यापैकी लोकांवर पडला आणि काही लोकांनी त्या त्या धर्मामध्ये धर्मांतर केलं आणि अशा प्रकारे धर्मामध्ये काही लोकांच्या बदल झाला किंवा त्यां त्यां त्यां आपापल्या ह्याच्यानुसार विकसित झाले